ट्यूबवेल म्हणजेच बोरवेल तर ह्या बोरवेल शेतीला पाणी देण्यासाठीसुद्धा वापरतात हा बोरवेल गावामध्ये बोरवेल घेऊन त्या बोर बोरवरती हापश्या पसून लोकांना पिण्यासाठी पाण्याचाही वापर केला जातो शेतीसाठी पण वापरलं जातं अनि बोर हा साधारणता अडीचशे फूट तीनशे फूट पाचशे फूट खोल तो त्या ठिकाणं असतो आणि तिथे जर पाण्याचा साठा असेल जमिनीमध्ये आनि त्याच्यावरती योग्य योग्य बोअर जर बसला घेतला तरच तिथे पाणी लागू शकते आनि विहिरीचा जर विचार आपण केला तर आमच्या गावामध्ये सार्वजनिक विहीर आहे तिला आम्ही सहकारी विहीर असे म्हणतो आणि त्या विहिरीमधून विहीर गावातच असते असं नाही तर ती ज्या शेताच्या तिथे पाणी चांगलं लागलेलं असेल अशा विहीर सरकारी विहीर त्या शेतामध्ये खोदली जाते आणि त्यापासून ते शेतीला शेत पाणी त्या ठिकाणी पूर्ण गावाला पिण्याच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येते सरकारने खोदलेली ती विहीर असते धन्यवाद